हॅलो वीज ग्राहक सेवा केंद्र आहे का अच्छा हां मला तुम्हाला एक विचारायचं होतं आमच्याकडे जर हे वीज खंडित झाली आणि त्याच्या त्यावेळेस आपातकालीन परिस्थितीत जर काय बॅकअप जनरेटर वापरण्याचा आहे तर तुमच्याकडे काय शुल्क वा आकारण्यात येतात का अच्छा अच्छा तर साधारणतः क किती प पैसे लागतात काय म्हटलं नऊशे रुपये नाही तर अहो मॅडम तर तो मला तो वाटून राहिलं जास्त होऊन राहिलं कारण का आता माझ्या मित्रानी बी पाच महिने अगोदर घेतलेला आहे त्यांनी वापर केला आहे तर त्यांना तर कमी होता शुल्क

आत्ता नवीन याच्यात वाढले का किती महिने झाले दोन महिने ठीक आहे मग करू मग आपण ठीक आहे न